हॅलो हॅलो हां अगं मी काय म्हणत होती न आपल्याला म म कुठेतरी डबापार्टीला वगैरे छान जायचं म्हटलं थोडंसं चेंज होते हं हं हण् मग जगत मंदिरालाच जावं असं म्हणत आहे मी आहे ना जगत मंदिरच बरं वाटेल ना तर माझं तरी म्हणणं आहे बा जगत मंदिर चांगलं वाटते छान म्हणजे आता कसं उन्हाळ्याचे दिवस आहे तर झाडं आहे मोठं मंदिर आहे ऊन नाही लागणार नाही का बरं हां चांगला आहे तर माझ्या या माझ्याच घराजवळच्या आहेत दोघी तिघी उत्सुक आहे छान त्यांना छट् छोटे छोटे मुलं आहे तर त्यांची पण खूप इच्छा आहे का जाऊ म्हणून आपण हं हां तर तू म्हणतेस तर करून जाणार हो हो कशाने जायचं वगैरे हो हो हो तर माझं तरी म्हणणं आहे मी मसालेभात घेते म्हटलं आणि हे घेते कढी घेते मसालेभात कढी आणि पराठे टाकते थोडेसे हं हां तर तू काय कर हो आलूची चटणी घे आणि पोळ्या घेतल्या तर चालते कारण मी थोडेसे पराठे घेते ना आणि मसालेभात घेते मी आणि बाकीच्या पण बायका अशा आपण जरी म्हटलं काही आणू नका पण त्या पण करतातच ना थोडं थोडं आणतेच ना सगळ्याजणी तर मस्त मजा येईल आहे की नाही हो हो हो करू मग तेव्हा आपण हो तर हो तर इकडे ना एक असा मोठा अॅटो आहे आमच्या त्या ताईकडे येत असते त्या क नेहमीच सांगते तर छान मोठा आहे सारेजण बसतो आपण त्याच्यात तर मी विचारून घेईन पैसे वगैरे कसे घेतात हो हो तर मी विचारू का मग त्यांना की पैसे किती घ्याल वगैरे

हो करू आपण आणि छान पोरांना खेळायला आहे आणि आपण पण कोणते पण खेळ वगैरे त्यांच्याशी खेळू शकतो ना न् ठीक आहे मग करू आपण का हां हां ठीक आहे